मी बुलढाणा येथून बोलतो तुमची गाडी मी बुक केली आणि सातचा सकाळचा टाईम दिला पण अजून साडेसात झाले पण तुमचा ड्रायव्हर आला नाही तर तुम्ही ड्रायव्हरला फोन करून सांगा कि या या ठिकाणी येऊन त्याहिले घेऊन जाणे किंवा नसल्यास तुम्ही जर येत नसले नसाल तर मला मार्ग काढायचा प्रवेश मिळावा म्हणून तुम्ही तुमच्या ड्रायव्हवरला फोन करून ताबडतोब पाठवण्यात यावे आणि जर समजा नसाल येत तरी बी मला कळवा फोन करून सांगा की आमचं जमत नाही किंवा आमच्या गाडीचा काही प्रॉब्लेम आहे बस